मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी या तालुक्यात राहतो आहे आमच्या भागामध्ये वेगवेगळे सण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरे केले जातात उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आज सुरुवात करूया आपण नागपंचमीपासून नागपंचमीला शाळा शाळांमध्ये सुद्धा पाटीवर त्यांचा नाग काढून त्याची पूजा कशी करायची हे शिकवले जातं आहे नंतर नाग हा आपला मित्र कसा या संदर्भाने त्याच्यावर प्रबोधन केले जातं आहे म्हणजेच नागाविषयी असलेले आपले गैरसमज इथून निघून जातील नाग हा आपला शेतकऱ्यांचा मित्र कसा होऊ शकतो असा एक संदेश आपण या पद्धतीनं प म्हणजे एक प्रकारे हा संदेश पुढच्या पिढीपुढे जातो आहे त्यानंतर गणेश चतुर्थीचा आमच्या स भागामध्ये अत्यंत उस्फूर्तपणे त्याचं पूजन केलं जातं आहे घरी आम्ही गणपतीला घेतो आहेत आम्ही त्याचं स्वागत करतो आहे नंतर आपण घरामध्ये गणपती बसवण्याची पूजा कशी करायची सुरुवातीपासून ते आमच्या मुलांपर्यंत जे आम्ही करतो आहे ते कृतीतून दिसत असल्याने मुलांमध्ये आपोआपत त्या गोष्टी त्यांच्या मग त्यांच्यापर्यंत पोहोचतात आहे मग आता गणपती म्हटल्यानंतर ती कुठली देवता आहे त्या मग आम्ही सांगतो की ती बुद्धीची देवता आहे तर बुद्धीच्या देवताचा कशाप्रकारे आपण त्याची पूजा करावी म्हणजे आपली जी क्षमता आहे बौद्धिक क्षमता आहे ती कशी वाढेल आहे या संबंधाने जर आणि मग मुख्य प्रसाद जो असतो मोदक तर मोदक कशा प्रकारचे करायचे कोणते मोदक करायचे पूजा कसे करायचे विसर्जन कसं करायचं आमच्याबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण मला सांगायला आवडेल की आम्ही जे गणपती घरी बसव त्याची पूजा अगदीच आणि उत्तर पूजा करून त्याचं आम्ही घरच्या घरी वैज्ञानिक पद्धतीनं करतो आहे आणि वध वणी भागामध्ये आज पन्नास टक्के लोकांपेक्षा घरी बसवणारे या पद्धतीनं गणपतीचं विसर्जन घरच्या घरी करतात आहे नंतर येणारा सर दसरा सण आहे दिवाळी आहे दसऱ्यामध्ये आपण सोनं म्हणून ज्या आपट्याचे पानं वाटतो आहे त्या पानाचा वापर कमीत कमी कसा केला जाऊ शकते त्या संबंधांनं प्रबोधन झालं जेणेकरून मग त्या वृक्षांचं सुद्धा संवर्धन होतं आहे तोच प्रकार दिवाळीमध्ये मग पाच दिवसात दिवाळी सण त आपण सुरुवात करतो आहे नंतर आपण लक्ष्मीपूजन करतो आहे नंतर बलीप्रदा करतो आहे या सगळ्या गोष्ट मग भाऊबीज यामध्ये या गोष्टी कशा घडत जातात आहे आणि मग प्रत्यक्ष पाहून आमच्याकडले हे विद्यार्थी म्हणा काय नवीन पिढी आपल्या कृतीतून हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि या प्रकारे सगळ्या सणांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा हे आमच्या जे काही नेहमीचे पारंपरिक अशी जी हे आहे पद्धत आहे ती आमच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवली जाते आहे